माझ्या जीवनातील माझे मार्गदर्शक किंवा आदर्श व्यक्ती माझे आईवडील आहेत ते मला खूप समजावून सांगतात समजावून घेतात आपल्या शिक्षणाबद्दल माहिती देतात आणि समाजामध्ये कसे वागले पाहिजे का यावर माहिती देतात आपण आपण शिक्षण घेत असताना कोणत्या एक्झाम दिल्या पाहिजेत एम पी एस सी यू पी एस सीसारख्या का या यावरती अभ्यास करायला शिकवतात माझ्या आईवडील हे खूप माझ्यासाठी आदर्श व्यक्ती आहेत ते मला शिक्षणाबद्दल खूप अशी माहिती देतात आपण कसा अभ्यास केला पाहिजे दररोज काय केलं पाहिजे काय नाही सगळी पण अशी माहिती देतात समाजामध्ये कशी वागणूक ठेवली पाहिजे कशी वर्तवणूक केली पाहिजे कोणाशी कसे बोलले पाहिजे कोणाशी कसे वागले पाहिजे शाळेमध्ये शिक्षकांबरोबर कसे बोलले पाहिजे शिक्षकांशी कसे वागले पाहिजे काही जर समजले नाही तर कसे समजावून घेतले पाहिजे शिक्षकांकडून अशी भरपूर भरपूर काही माहिती सांगतात त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले आहे ते खूप काम करतात आणि खूप अशी म्हणजे खूप ते मला जीव पण लावतात आणि खूप माहिती सांगतात की कशाने काय होतं काय केल्याने काय होतं हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे दररोज मला लायब्ररीमध्ये बसायला सांगतात किती तास अभ्यास केला पाहिजे किती काम केले पाहिजे भरपूर अशा काही गोष्टी आहेत ते खूप असे समजावून सांगतात आपण डेली अभ्यास कसा केला पाहिजे मित्रमैत्रिणींसोबत कसे राहिले पाहिजे घरच्या फॅमिलीसोबत कसे राहिले पाहिजे का सगळे ते असे खूप अशी व्यवस्थित माहिती सांगतात आणि ते त्यामुळे माझ्यासाठी एक आदर्श व्यक्ती बनून गेले आहे आणि ते मला वेळोवेगळी खूप मार्गदर्शन करतात म्हणजे कोणता पण टॉपिक असो त्यावर तिथे वेळोवेळी मला मार्गदर्शन देतात की दररोज दररोज माझा अभ्यास घेतात की तू आज काय केले उद्या काय करणार आहे आज कोणाला किती वेळ दिला शिक्षणासाठी किती वेळ दिला कामासाठी किती वेळ दिला फिरण्यासाठी किती वेळ दिला काय सगळीपण अशी माहिती घेतात